वाशिम जिल्ह्याचा असा काही मोठा इतिहास नाही आहे पण आधी जसा होता तसा आता राहिला नाही आहे तो हळूहळू विकसित झाला आहे हळूहळू अनेक गोष्टींची त्यात वाढ झालेली आहे इथले प्रमुख ठिकाणं आहेत जसे की बालाजी मंदिर आणखीन असे स्टेडियम वगैरे असे त्यात मोठे मोठे प्रसिद्ध असे ठिकाणं आहेत असा मोठा काही इतिहास नाही आहे त्याचा पण आहे बऱ्याचशा घटना घडून गेलेल्या आहेत